हॅलो मी मयुरी कापसे बोलत आहे आपण कोण बोलत आहे अच्छा बोला

अच्छा ते मला स्टार्टप करायचं होतं तर त्याच्याबद्दल माहिती पाहिजे होती मला किराणा स्टोअर टाकायचं होतं टू बिल्डिंगमध्ये तर त्याच्याबद्दल माहिती पाहिजे होती

नाही नाही मी महाराष्ट्रमध्येच बघत आहे पण मला पंधरा लाखापर्यंत पाहिजे होतं हो लोन पण आणि जागा पण पाहिजे

अच्छा कुठे चांगलं राहणार महाराष्ट्रमध्ये टाकलं तर अच्छा ओक्के

ठीक आहे ना ओके ओके तसं तुम्ही मला कळवा मी पण तुम्हाला सांगते तुम्ही पण बघा की नागपूरमध्ये कुठं कुठे कुठे लँड आहे तर

ठीक आहे ओके मला नॅशनल बँकमधून

हो हो पाठव पाठवू शकते ना मी हो हो हो ठीक आहे ओक्के

ठीक आहे ठीक आहे मी पाठवते तसं तुम्हाला ठीक आहे हो हो मयुरी कापसे ठीक आहे थँक्यू हो हो हो हो हो ठीक आहे ठीक आहे करते मी तुम्हाला वॉट्सअप बाय बाय